मी अर्जित सिंगचे प्रत्यक्षात गाणे ऐकले आहे अर्जित सिंगची कॉन्सर्ट होती त्यामध्ये मी गेले होते तो अनुभव माझा खूप भारी होता मला असं मी त्या गाण्यामध्ये पूर्ण हरवून गेले होते मंत्रमुग्ध झाली होते तो अनुभव काहीतरी वेगळाच होता आणि मला तो अनुभव घ्यायला पुन्हा आवडेल अर्जित सिंग आणि दर्शन रावल या दोघांचे गाणे मला प्रत्यक्षात ऐकायला खूप आवडतात त्यांच्या गाण्यामध्ये खूप खूप फीलिंग्स असतात त्यामुळे मला त्या दोघांचेही गाणे खूप आवडतात